दिस कॉल इस नॉव बिईंग रेकॉर्डेड हॅलो हॅलो सर मी विकी अहिरबाय बोलत आहे महालक्ष्मी किराणा सर मला नाही का ऑर्डर माझ्या घरी माझ्या म्हणजे आता पुढच्या महिन्यात लग्न आहे मग तुम्हाला किराण्याची सामग्री सांगतो ते तुम्ही लिहून घ्या पहिले सर्वात आधी तर सर तुमच्यापाशी चावल बासमती चावल आहे का हो का तर सगळ्यात चांगला चावल कोणता आहे सर एकशेवीस आणि त्याच्यापेक्षा कमीवाला नाही का काही हो का चालते चालते मग सर मला नाही का बावीस किलो चावल लिहून घ्या सर त्याच्यानंतर गहू कसे दिली तीस रुपये किलो म्हणजे असे आपले नर्मदा गहू आहे ना सर हा लगानचे का चालते ना मग लगानचे नाही का आपल्याला दोन क्विंटल गहू लिहून घ्या सर त्याच्यानंतर चणाडाळ तूरडाळ आहे का सर हां तर चणाडाळ हा बरबटी तुमच्या हिशेबानं तुमच्या हिशेबानं आता म्हणजे मला पाचशे लोकांचं जेवन आहे त्या हिशेबानं तुम्ही लावून घ्या तर त्यामध्ये हा चालते ना चार चार किलो आणखी समोर आपला आंघोळीची साबण त्याच्यानंतर तेल चटणी हळद मीठ शेंगदाणे फुटाणे आणि ते म्हणजे स्पेशल ते लोणचं असते ना आणि ते आपलं कोल्हापुरी ठेचा

कोल्हापुरी ठेचा असते ना ते आवडीने म्हणजे माझ्याइकडे खूप जणे आवडते साबण बारा बारा नग करून द्या ना सर तेल दोन डबे करून द्या ना सर तेलाचे त्याच्यानंतर हा चटणी मीठ हो एक एक किलो करून टाका हा दोन द्या हा आणि शेंगदाणे पाच किलो करून टाकजा आणि त्याच्यासोबत पोहे पोहे बी करून टाकजा सर चला हो सर हो वाटाणे वगैरे लिहिले ना सर ओके सर

हा चालते ना सर चालते चालते ओके माझ्या घर माझं घर शिवाजीनगरमध्ये आहे तर रूम नंबर एकशे दोन ओके ओके थँक यू सर